महाराष्ट्र राज्यात अनेक प्रमुख ग्रामीण आणि आदिवासी भाग आहेत काही प्रमुख ग्रामीण भागांमध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या विभागांचा समावेश होतो तसेच प्रमुख आदिवासी भागांमध्ये नंदूरबार पालघर ठाणे गडचिरोली चंद्रपूर औरंगाबाद आणि नाशिक यांचा समावेश आहे ग्रामीण भागांची वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागांमध्ये बहुतांश लोक हे शेतीवर अवलंबून असतात ग्रहू गहू ज्वारी बाजरी तूर सोयाबीन कपाशी ही इतकी प्रमुख पिकं इथे घेतली जातात त्यामुळे हे भाग हे कृषीप्रधान क्षेत्र म्हणून ओळखले जातात नदी विहरी तलाव इत्यादी जलस्रोत जे आहेत ते या भागांच्या जीवनरेखा आहेत येथील लोकांची जीवनशैली साधी आणि परंपरागत असते आणि सण उत्सव लग्न समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात त्यामुळे यांची जीवनशैली ही परंपरागत आहे ग्रामीण भागातच काय पण एकूणच आपल्या समाजामध्ये कुटुंबाची महत्त्वाची भूमिका असते पण ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये एकत्र कुटुंब पद्धती ही शहरी भागापेक्षा जास्त लोकप्रिय आहे हे असं निदर्शनास आलेलं आहे आदिवासी भागांची वैशिष्ट्यं जर बघायची ठरवली तर आदिवासी लोकांचा जीवनक्रम हा वन आणि निसर्गावर अवलंबून असल्याकारणाने त्यांची जीवनशैली ही प्रकृती सापेक्ष आहे असं म्हणायला हरकत नाही आदिवासी समाजाच्या विशेष पारंपारिक नृत्य संगीत आणि त्यांचे स्वतःचे असे सण आहेत त्यामुळे त्यांची संस्कृती त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये प्रचंड समृद्ध आहे आदिवासी लोक हे कुठल्याही मेडिकल सायन्स किंवा म्हणजे आत्ता आपण ॲलोपॅथी ज्याला म्हणतो त्याच्यापेक्षा पारंपारिक औषधोपचारांवर जास्त विश्वास ठेवणारी आहे महाराष्ट्रातील आदिवासी समाज विविध आहे आणि त्या प्रत्येक समाजाची स्वतःची भाषा आणि संस्कृती अशी परंपरा आहे आदिवासी आणि ग्रामीण भागाच्या समोर खूप काही आ आव्हानं आहे ज्याच्यामध्ये प्रमु प्रामुख्यानं बघितलं तर शिक्षण आरोग्यसेवा रोजगार आर्थिक विवा विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव या चार मुख्य गोष्टी आहेत ग्रामीण भागात आदिवासी भागात ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये शिक्षणाची सुविधा अपुरी असल्याकारणाने उच्च शिक्षणासाठी चांगल्या सुविधा तिथे अजिबात उपलब्ध नाही आहेत आरोग्यसेवा तुटपुंजी आहे तुटपुंजी आहे तिथे शहरी भागातले लोक काम करायला तयार होत नाहीत त्यामुळे उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा सुद्धा दुर्मिळ आहेत आणि त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या सेवेसाठी ग्रामीण किंवा आदिवासी भागातल्या लोकांना हे शहराकडे धाव घ्यावी लागते तिथे रोजगाराच्या संधी सुद्धा अत्यंत मर्यादित असल्याकारणाने लोकांचं स्थलांतर हे सुद्धा अविभाज्य झालेलं आहे आर्थिक विकासाची गती अत्यंत मंद असल्याकारणाने शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांना अनेकदा निसर्गावर अवलंबून राहावे लागते त्यामुळे तिथला आर्थिक विकासही तसा खूप मंदगतीने सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही आधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधा या भागात तर अजूनही पोहोचलेल्याच नाही आहेत या फक्त शहरी भागासाठी किंवा निम्न शहरी भागासाठी उपलब्ध आहेत अजून आणि ही आव्हानं दूर करण्यासाठी खरं तर सरकाराने स्वयंसेवी संस्था विविध योजना आणि कार्यक्रम राबवत आहेत परण पण अजूनही त्याच्यामध्ये खूप काम बाकी आहे असं मला वाटतं